हॅ हॅलो हां हॅलो हां मॅडम ते पुढच्या आठवड्यामध्ये जे वाचन आहे ना त्या संदर्भात नियोजन करायचं होतं त्यासाठी तुम्हाला कॉल केला होता हो आपल्या प्राचार्यांनी सांगितलं होते की वाचनदिन ठेवण्यात येत आहे त्यामुळे गुरुवार आपण गुरुवारी आपण वाचनदिनाचे आणि वेगवेगळ्या त्यासाठी स्पर्धा परीक्षा आयोजित करीत आहोत ना हो मॅडम ते तर चालेल पण वाचनदिन आहे त्या त्या अनुषंगाने आपण काव्यवाचन त्याचप्रमाणे ग्रंथवाचन अशा वेगवेगळ्या स्पर्धा जरी घेतल्या तरी उत्कृष्ट होऊ शकते ना हो मॅडम त्या त्या संदर्भात मी मुलांसोबत बोलून घेतलेले काहीनी नाव पण घेतलेली आहेत माझ्याकडे आणि तसेच ग्रंथ दिंडी काढायचे असं विचारलेलं आहे आमचं विचार ते तुम्हाला सांगायचं होतं आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या आपण स्पर्धा परीक्षा ज जे ठेवणार आहोत त्यासाठी आपल्याला आपल्या प्रिन्सिपल सरांनी प्रमुख अतीतिथी कोण असेल किंवा तिथे जज कोण असेल ते पण निवडा सांगितलेलं आहे हो वा व्याख्याते जरी बोलवले तरी चालेल म्हणजे मुलांना वाचनाचं महत्त्वही कळेल आणि त्यामुळे मुलांना वाचन का महत्त्वाचं आहे त्याबद्दल आद अधिक माहिती मिळेल हो त्यासाठी आपण आपल्या प्रिन्सिपल सरांकडून बोलून घेऊ आणि मग त्यांना विचारून आपण तसे त्यांना पत्र किंवा कॉल वगैरे करू हो आपण तसं आपल्या ग्रंथपालांशी बोलून घेऊ आणि विद्यार्थ्यांसाठी जे आज गरजे जे आहेत त्यांना यो वाचन्यायोग्यतेचे पुस्तके बाहेर काढून घेऊ हो आणि तसंच मुलांची काही ज्यांना पार्टिसिपेट करायची आहेत त्यांची नावे माझ्याकडे आहेत मी तुम्हाला ती व्हॉट्सअप करते आणि कार्यक्रमाची जी रूपरेषा असेल ती पण सरांनी मला व्हॉट्सअप केलेली मी ती पण तुम्हाला सांगते हो ठीक आहे मॅडम चालेल आणि त्याचबरोबर इतर प्राध्यापक आहेत त्यांना पण कमिटीनी जे काम दिलेलं आहे त्यांना बी आपल्यात सहभागी करून घ्यायचं आहे त्यांना पण ह्या प्रोग्रामबद्दल आपल्याला माहिती द्यायची आहे हो ठीक आहे मॅडम आणि उरलेल्या पुस्तकांबद्दल जे काही काय अडचणी असतील ते आपण ग्रंथपालांसोबत बोलून घ्याव्या लागतील हो ठीक आहे त्यासाठी आपण प्रथम विद्यार्थ्यांशी बोलून घेऊ कारण की मी ते तेव्हा समजेल की जर फ्री असतील तर ते येऊ शकतील नाहीत तर विद्यार्थ्यांसाठीच बघू हो ठीक आहे चालेल मॅडम हो चालेल